हां बोल ना काहीच नाही बघ बसून आहे हो झालं कोणत्या हो जाऊ ना तिथे गेल्यावर मन्नत वगैरे पूर्ण होते म्हणते छान म्हणते मंदिरपण असं शांत हं जाऊ ना किती वाजता जायचं

दहा वाजता सकाळी जेवायला डबा घेऊन जायचं का तिकडे हं ठीक आहे ना मग कशाने जायचं ऑटो टॅक्सी गाडी हो ठीक आहे मग गाडीनं जाऊ येते ना बा चांगली आणि हं जाऊ मग अं काय आणणार आहे तू टिफिनमध्ये कशाची भाजी आणशील मी आलूचे पराठे आणीन अं अच्छा हो ते ही आहे झोपेतून उठायलाही टाईम लागते खूप मग अंघोळ करा मग ते सामान भरा हो हो तू नारियल घेणार आहे का फुल कोणते घेत असते व्हाईटवाले ना

हो कोणते कपडे घालणार आहे उद्या अच्छा हो ते

हो ठीक आहे बाय